हॅलो बोल हा बोल गं स्नेहल चांगली आहे ना

चल ना कुठे चलते आहे हा हा

बरं तिथं म्हणजे नेमकं असं का आहे का तिथं का आपल्याला पाहण्यालायक राहील

हो का हा हा हो हो

बरं ठीक आहे ना जाऊ ना आणखी का काय काय काय करायचं आपण ओके ओके बरं बरं

हा हा बरं त्यांना पण घेऊन ये मी माझ्या पण मैत्रिणी घेऊन येते हा हा तुमची तुझ्या मुलांना पण घेऊन ये ना माझ्या पण मुलांना घेऊन येते

आणखी असं म्हणजे काही नवल विशेष करता येईल का आपल्याला खेळणं बिळणं काही वगैरे

हा हा ओके ठीक आहे केव्हा जायचं मग हा हा हा ठीक आहे थँक्यू